होय होय प्रणाली बोलते

अर्जंटमध्ये होय मिळेल की म्हणजे कसं शिवायचं आहे काय तुम्ही मला दाखवू शकत आहे काय

हो होय मेजरमेन्ट घ्यावी लागणार तुमची हो चालेल की ठीक आहे हां पाट हो हां पाठवून ठेवा मी करते आणि त्याच्यासाठी तुम्ही कापड वगैरे घेतलं आहे काय

हां चालेल मग होय अर्जंट मग शिवायचं असेल तर तुम्हाला आजच द्यावं लागणार माझ्याकडं मगच तुम्हाला मिळेल ते

हो एक्स्ट्रा बसणार त्याचे चार्जेस हं ड्रेसला साडेतीनशे आहे तर त्याच्यात पन्नास रुपये तरी अॅड होतील कारण अर्जंट आहे म्हणून त्यासाठी लागणारं साहित्य वगैरे आणावं लागणार आणखी मग चालेल प्रेस वगैरे करून हवा आहे काय तुम्हाला बर नाही जस्ट झाल्यावर तुम्हाला इथं मी ट्रायलला रूम आहे इथे ट्राय करून तुम्ही बघू शकत आहे कसा झाला आहे काय लागलं तर मी तुम्हाला तिथेच लगेच करून देईन हां चालेल हां या ठीक आहे ओके हां थँक यू